हॅलो सर मला शिराळामधून सांगली इथे जायसाठी कॅब हवे हां टोटल डे हां त्याचं पूर्ण डिस्टन्स पन्नास ते पंचावन्न किलोमीटर असं आहे पण जाताना आपल्याला कुठे स्टॉप घ्यायचं नाही आणि थेट डायरेक्ट सांगली आम्हाला प्रायवेट कॅब हवे आहे शिराळा ते सांगली अशी प्रायवेट कॅब हवी आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये कुठे स्टॉप नको डायरेक्ट सांगली अशी कॅब हवी आहे तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता हां शिराळापासून सांगलीपर्यंतची ती कॅब हवी आहे आणि परत रिटन यायसाठी सांगली ते शिराळा ती सेमच कॅब आम्हाला शिरा सांगलीतून शिराळापर्यंत रिटन यायसाठी हवी आहे तिथं आम्हाला वेळ लागणारा वेळ कंप्लीट एक दोन तीन तास तरी वे लागेल त्याच्यानंतर मग रिटन अंदाजे एक बारा ते एक वाजता आपण रिटर्न येऊ शकतो आहे अशा पद्धतीनं वेळेप्रमाणं आम्हाला कॅब हवे आहे